राज्यातील कृषी क्षेत्र आता आधुनिक तंत्र्याचा चांगला वापर करू लागलाय अनेक शेतकरी मोबाईल ॲप्स आणि डिजिटल साधनाद्वारे हवामान बाजारभाव बियाण्याची माहिती घेतात अचूक शेतीसाठी ड्रोन सेन्सर आणि जी एफ चा वापर होतो ज्यामुळे पाण्याचा आणि खतमात्रेचा योग वापर होतो जीवतंत्रज्ञा साहाया्ने सुधारित बियाणे वापरली जाते जात आहेत जी रोगप्रतिकारक आणि उत्पन्नदायक असते सोलार पंप आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या मशनीमुळे विजेची बचत होते आणि खर्चही कमी लागतो या नव्या तंत्रज्ञानामुळे शेती आधिक फायदेशीर आणि पर्यावरण पूरक बनत आहे सरकार आणि खाजगी संस्था यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दताना देतात त्यामुळे राज्यातील शेती हळूहळू आधुनिक पद्धतीकडे वाटचाल करत आहे